नमस्कार मी महाराष्ट्र राज्याचा नागरिक असल्यामुळं भारतातील एक महाराष्ट्र एक शेतीप्रधान राज्य आहे आणि इथे पावसाळा तीन महिने असतो हिवाळा दोन महिने असतो आणि बाकी उन्हाळा असतो या सर्व वातावरणामध्ये कोकणामध्ये खासकरून भात आणि भातासारखी वेगळी पिके घेतली जातात कोकणामध्ये ऊस होत नाही कारण तिकडची माती त्या शेतीच्या प्रकाराला सकस नसते त्यामुळे कोकणामध्ये फळबागा जास्ती आहेत आणि तांदूळ याचं पीक सर्व जास्त कोकणामध्ये होतं परंतु तेच घाटावरती आपण जर का पाहिलं तर तिथे उसाची लागवड खूप जास्त असते तिथे मका आहे काही प्रमाणात गहू आहे पण तांदूळ तिकडे कमी आहे तसंच जर का तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात पाहिलं तं तिथे कापसाचं देखील जास्त लागवड केली जाते आणि त्याचं दुबार पीक म्हणजे वर्षातून दोनदा घेतलं जातं कापसाला देखील पावसाची रिक्वायरमेंट गरज खूप असते परंतु एकदा त्या पावसामध्ये कापसाचं बीज राहिलं की आपसूक मग पुढे निगराणी करायला लागत नाही जर का आपण पशुधन म्हटलं तर गाईंसाठी लागणारा चारा हा जास्तकरून आपल्याला सर्वत्र महाराष्ट्रामधे मिळतो उसाच्या चिपडापासून ते तांदळाच्या तांदूळ सडवल्यानंतर मिळणारा त्याच्या तृणीपर्यंत सर्व गोष्टी गाईंसाठी या निसर्गाने जीवेत् जीवम् म्हणतात तसं ते वापरलं जातं त्यामुळे पशुसंवर्धनासाठी आणि कुक्कुटपालनासाठी सर्व गोष्टी या धान्यातून मिळतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि इतरत्र कुक्कुटपालन खासकरून कोंबड्यांची पैदास जास्त केली जाते आणि हा एक वेगळ्या व्यवसायातला एक एक मार्ग आहे उत्पन्नासाठी अशा सर्व पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये बळीराजा काम करत असतो धन्यवाद